आत्ताचं सध्या युग चालू असं आहे त्याच्यात लोकं भरपूर प्रमाणात मोबाईलकडे वळत आहेत तर मोबाईलचे मोठे सार्वत्रिक अन जे वापरणारे जे ॲप्स आहेत किंवा सोशल मीडियाकडे जे वळलेले लोकं आहेत ते जे जास्त करून जे ॲप्स वापरतात ते इंस्टाग्राम इंस्टाग्राम हे एक असे ॲप आहे त्याच्यावर आपण आपले मनोरंजन किंवा जे माणसं नवीन ना नाच गानं किंवा जे ज्यांची ती जी कला आहे ती तिथे सादर करतात आणि ते बघायला माणसांना आवडते बघायला ते माणसांना आवडते किंवा जे कला सादर करतात ते ॲपवाले त्यांना पैसे वगैरे प्रोवाईड केल्यामुळे त्यांना अजून उत्साह आल्यामुळे ते अजून चांगले कॉन्टेंट क्रिएट करतात आणि ते कॉन्टेंट हे आपलं सर्वसामान्य माणसांना आवडते परत किंवा त्याच्यामुळे टाईमपास म्हणतात ना तसं टाईमपास हा सर्वसामान्य माणसाचा होतो त्याच्यामुळे ही भरपूर असा इंस्टाग्राम हा असा वापरला जातो नंतर जे लहान मुलांना जी सवय लागलेली ही सवय लागलेली म्हणजे तो एक ॲप होतात त्यांना नाव हे पबजी पबजी पबजी हा पण खूप जगप्रसिद्ध झालेला मध्ये कारण की जी लहान मुलं होता तो कुठलाही लहान मुलगा किंवा कुठेही गावात वगैरे जाताना जो तो मान मुलगा पबजी खेळायचा असा जा लहान मुलगा असो किंवा मोठा मोठीही मानसं पबजी खेळ पबजीच्या नादाला लागलेली होती कारण की पबजी हा असा गेम होता की त्याच्यात लोकांना म्हणजे एकमेकांना शोधून मारणे किंवा आपली स्किल दाखवणे ते सगळे होते कारण की असं जेव्हा आपण युद्ध लडाईत आपण स्वतः जातो तसं तिथं खेळल्यासारखे वाटत होते म्हणुन हा लोकांना खूप हा मोठा असा गेम आवडलेला होता त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप असे लोकं एकदम काही काही मुलं ये वेडी पण झालेले आहेत आणि त्यांचे उपचार पण चालू झालेत त्या गेममुळे कारण की हा गेम आत्ता आत्ता ह्या गेममध्ये काहीतरी लिमिट दिली आहे पाच तासाची किंवा सहा तासाची त्याच्यावरती तो एका दिवसात म्हणजे माणूस खेळायलाणार नाही कारण की आधीच्या ॲपमध्ये त्या माणसं भरपूर वेळ खेळायचे भरपूर वेळ म्हणजे भरपूर वेळ पूर्ण मोबाईलची चार्जिंग ड्रेन झाल्यावर परत चार्जिंग लावायचं शंभर टक्के अन परत गेम चालू माणूस माण साचे डोळे गेले सगळे गेलं पण माणसानी काय गेम सोडला नाही पण आता काही लिमिटेशन गव्हर्मेंटनी परत पहिले ब्यान केलेला गेम पण काही काही अशी माणसं होती की ती वि पी एन लावून गेम खेळत होती हे पण काही चुकीचं आहे आणि लहान मुलांवर संस्कार देणार हे त्यांचे पालक ह्या पालकांनी लक्ष दिल पाहिजे लहान मुलांवर आपला पालक काय करतोय फक्त पैसे कमवायला गेलं असं नाही सगळं पाल्याने पालक पालकानेच त्याच्या पाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर हेच सवय किंवा जर लक्ष दिलं नसेल तर त्याचा पुढे त्रास हा पालकांनाच होतो त्याच्यामुळे पाल्यांच पालल्यांकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे कारण की मो मुलगा मोबाईलमध्ये काय करतो कुठला गेम कुठल्या ॲप घेतलाय कुठला गेम घेतलाय हे लक्ष देन पाल पालकचे काम आहे व किती वेळा किती वेळ हा मोबाईल घेतो किंवा त्या पबजीचा वापर किती वेळ करतो द्या पण थोड्या वेळ द्या थोडावेळ टाइमपास होउदे त बस बाकीच्या गोष्टी पण आहेत जे फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत खेळ म्हणा बाहेर जाऊन खेळणे जे एक्स्ट्रा इवेंट आहेत ते खेळणे मोबाईल हा असं असं लत लागले आहे मा मुलांची किंवा माणसांची की त्याची लत सोडता येत नाही आहे पबजीसारखे ॲप किंवा टिकटॉकमध्ये ट्रेंडिंगमध्ये होतात टिकटॉकमध्ये लोकं खूप बिघडलेली जास्तीत जास्त टिकटॉकचा वापर होत होता कारण की त्याच्यात पण इंस्टाग्रामसारखं सोशल मीडियासारखंच जे पोस्ट वगैरे यायचे ते माणसांना आवडायचे मग त्याला लाईक करायचे त्याच्यामुळे पण ते झालेलं पण तो टिकटॉक आता बॅन बॅन करण्यात आला आहे परत व्हॉट्सअप व्हॉट्सअप हा सर्वाधिक वापरला जाणारा आहे पण तो ॲप हा चांगल्या गोष्टीसाठी वापरला जातो म्हणजे आता जे मॅसेजेस करणे वगैरे किंवा व्हॉट्सअपचे ग्रुप असतात ग्रुप ग्रुपमध्ये जॉबचे ग्रुप असे वेग विविध प्रकारचे ग्रुप असतात त्याच्यावर आपल्याला माहिती कळते किंवा त्याच्यात न्यूज कळते सगळ्या गोष्टी तिथं कळतात न्यूजचे चॅनल वगैरे आता नवीन तयार झालंय व्हॉट्सअपचे अपडेटमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही समजते परत ही ॲप जी जी काही काही ॲप खूप महत्वाचे आहेत किंवा ती चांगल्याप्रमाणे वापरलं जातं किंवा आता यूटूब यूटूब हे पण सर्वाधिक जास्त वापरलं कारण की ते इनबिल्डच असतं हा ॲप हा खूप महत्वाचा किंवा हा ॲप हा भरपूर जणांना वापरला जातो किंवा आता जे सोशल मीडियावर जे आहेत शिक्षक वगैरे ते त्यांच्या व्हिडिओ अपलोड करतात म शिक्षणासाठी पालल्यांना त्याचा उपयोग होतो की मुलांना जर कन्सेप्ट समजले नसेल शाळेत तर तो मुलगा मोबाईल यूट्यूबवर त्यातला व्हिडिओ बघून ती कन्सेप्ट क्लियर करू शकतो असे भरपूर असे ॲप आहेत किंवा कोर्सेस आहेत ते ॲपवाले त्याच्यान आपण आपलं जो आभ्यास किंवा जी शंका आहे ती आपण दूर करू शकतो किंवा नवीन अभ्यास काही करायचं असेल ती करू शकतो ते ॲपद्वारे असे भरपूर क प्रकारचे सोशल मीडियावर ॲप आग आले आहे अन कारण यूट्यूब ही अशी गोष्ट आहे त्याच्यावर काही जगातलं काहीही असू दे त्याच्यावर अपलोड केलेलं आहे आणि ते माणसं माणसं किंवा जे अपलोड केलेलं आहेत आनि खूप डाटा अव्हेलेबल आहे यूट्यूबमध्ये परत गुगल गुगल गुगल हा एक महत्वाची गोष्ट ठरलेली आहे किंवा या गुगलवर काही गोष्ट व किंवा काहीही विचारले तरी या गुगलवर येते आता सध्याच्या काळात हा गुगल हा एक नंबरला आहे आणि गुगल ही ह्याच्यात जे स भरपूर काही भरमसाट शिक्षणाची बोला किंवा काही रेसिपी बनवायची आहे सगळं सगळं गुगलवर आता शक्य झालंय गुगलवरकाहीही येतं फक्त त्याचा वापर नीटप्रमाणे झाला पाहिजे आनि नीट प्रमाणात केला पाहिजे परत आत्ता आपल्याला माहीत आहे स्पार्ट स्मार्टफोन आले आहे स्मार्टफोनचे चांगले फायदे पण आहेत तोटे पण आहेत सा स्मार्टफोनचे फायदे असे की स्मार्टफोन आपण शिक्षण किंवा जो फोटोग्राफीमदध्ये जायचं असेल कोणाला तर चांगला फोन घेऊन फोटोग्राफसाठी आपण करू शकतो परत चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा क्लासेस वगरे चालू करायचे असेल तर करू शकतो किंवा आपण आपल्याला काही नवीन शिकायचं आहे रेसिपी किंवा नवीन जगा ब जगात काय चाललंय ते बघायचं असेल तर आपण ते मोबाईलचा चांगल्याप्रमाणे यु उपयोग करू शकतो आणि तोटे म्हणजे जे चलबिचलित ॲप पबजी म्हणा किंवा जास्त वेळ वापरणे मोबाईल त्याची लत लागणे तो हानिकारक आहे ना ते आपल्या शरीरासाठी पण हानिकारक आहे आपल्या डोळ्यांसाठी पण हानिकारक आहे कार की मोबाईल मोबाईल हा चांगला पण आहे तितकाच खूप वाईट पण आहे चांगलं जेव्हा आपण स्वताहून विचार केला पाहिजे की आपल्याला कुठल्या पद्धतीने तो मोबाईल वापरायचाय मोबाईल आपण घेतो किंवा काय काय मुलं घेतात शायनिंगसाठी मोबाईल शो करण्यासाठी किंवा आता नवीन मोबाईलचे ब्रँड्स आले आहेत ॲप्पल म्हणा वन प्लस म्हणा सॅमसंग म्हणा भरपूर सारे भरमसाट ब्रँड आहेत त्याच्यात वा जे चालणारे फीचर्स आहेत किंवा कॅमेरा क्वालिटी डिस्प्ले सेटिंग सगळं सगळं आता सगळं सर्वसामान्य माणसाला पण समजतं मोबाईलमधलं त्याच्यामुळे काहीतरी सा स्मार्टफोनचा आपण फायदा केला पाहिजे फायदे असे फायदे खूप आहेत स्मार्टफोनचे आपण जागाच्या कुठल्याही काना कोपऱ्यातला बघू शकतो गुगल्स मॅपद्वारे किंवा रस्ते रस्ते दिसू शकतात आपल्याला गुगल मॅप्सद्वारे असं आहे परत कुठल्याही काना कोपऱ्यात आपण फोन लावू शकतो व्हॉट्सअप कॉल करू शकतो वॉट्सअप व्हॉट्सअप हे असा ॲप आहे त्याच्यानुसार आप त्याच्यामुळे आपण कुठल्याही जगाच्या काना कोपऱ्यात व्हिडिओ कॉल करू शकतो व्हॉट्सअप कॉल करू शकतो किंवा मॅसेजेस करू शकतो हा सोशल प्लॅटफॉर्म खूप मोठा आणि खूप व्हास्ट आहे आणि ही सोशल मीडिया आपण जेवढा वापरू तेवढा चांगलाही पण चांगला पण आहे अन तेवढंच वाईट पण आहे त्याच्यामुळे लोकांची घरं उध्वस्त किंवा करियर बरबाद पण होऊ के क क केले गेलेले आहेत करिअर बरबाद केले म्हणजे त्यांचे जे न्यूड फोटो किंवा जे अपलोड झाले आहेत किंवा अप आत्ता जे असे असे ॲप आहेत ते मा माणसांना ब्लॅकमेल करता येतात त्या ॲप नुस त्या ॲपने किंवा माणसाचे असे विच विचित्र फोटो काढून फोटो एडिट करून ते माणसांना ब्लॅकमेल केले असं पण काही ॲप आले आहेत त्याच्यामुळे मोबाईलचा जसा चांगला वापर आपण करतो तसा वाईट पण वापर खूप आहे आणि त्याचे तोटे पण भरपूर आहेत त्याचे तोटे तर डायरेक्ट आपल्या शरीराला पण होऊ शकतात कारण की डिस्प्ले डिस्प्लेमुळे आपल्याला डोळ्यांना त्रास होऊ शकतो किंवा जास्त वेळ जे कानाला मोबाईल लागतात त्यांना कानाचा पण त्रास होऊ शकतो तो डायरेक्ट आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो द मोबाईलचा आणि सर्वाधिक स्मार्टफोन हा ही ही एक माणसाची आत्ता गरज भास गरज वाटते कारण की अन्न पाणी वस्त्र निवारा मला वाटलं ह्याच गरज आहेत पण मोबाईल हा ही गरज ॲड झाली आहे असं मला आता वाटत आहे कारण की ह्या चाललेल्या जगात असला कुठलाही मुलगा नाही किंवा माणूस नाही त्याच्या हातात स्मार्टफोन नाहीये सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे सगळ्या स ठीक आहे स्मार्टफोन आता युग चाललाय त्या युगाप्रमाणे स्मार्टफोन घेने गरजेचं आहे पन स्मार्टफोनचा वापर कशाप्रकारे केला पाहिजे हे माण साने ठरवले पाहिजे त्याचे खूप तोटे पण आहेत आणि फायदे पण आहेत फायदाप्रमाणे गेलात तर खूप आहे खूप स्मोश सोशल मीडिया खूप वास्त आहे खूप शिकू शकता तुम्ही सगळं काही नवीन शिकू शकता नवीन नवीन प्रकारचे आपल्याला जे जागात जे घडतंय ते आपल्याला समजते परत काही नवीन पदार्थ वगैरे कोन तयार करतंय मग ते आपल्याला समजते ते आपण ट्राय करू शकतो भरपूर काही शिक्षण आहे शिक्षण यू पी एस सी बघा एम पी एस सी बघा सगळे ऑल ओवर जे सिव्हिल सर्विसेस एक्झाम्स आहेत त्याचे कोर्सेस अव्हेलेबल मोबाईलमध्ये आहेत किंवा फ्रीचे व्हिडिओ आपल्याला भेटला भेटू शकतात यूट्यूबद्वारे असे भरपूर काही काही भरपूर आपण केलं तर भरपूर काही आहे मोबाईलद्वारे पण त्याचे तोटे पण भरपूर आहे तोटे म्हणजे असे की माणूस माणसाला एकदा छंद लागला तर तो मोबाईल सोडत नाही अन् त्याच्यामुळे तो डायरेक्ट त्याच्या शरीरावर प्र परिणाम होतो किंवा मेंदूवर परिणाम होतो काही काय माणसं वेडी पण झालंय मोबाईलशिवाय असं मला असं वाटतंय खूप मला असं वाटतंय फायदे भरपूर आहेत तोटे कमी आहेत फक्त माणसाने विचार केला पाहिजे की मोबाईल कशा प्रकारे वापरला पाहिजेत त्याच्या फायद्यानुसार काय वापरला पाहिजे कारण की माणूस जुई कुठलीही मशीन बनवतो कुठलीही मशीन बनवतो ती त्याच्या फायदासाठीच बनव बनवतो आणि तो फायदा आपण साधला नाही तर तो माणूसच कसला परत जे ॲप्स वगैरे आता अलीकडचे वापरले आहेत ॲप्स वगैरे ते पण बनवले आहेत पण ते तेवढ्या पुरतेच ठेवले की आपण त्याचा त्याचा आपण तर चांगल्याप्रमाणे वापर केला चांगल्या गोष्टीसाठी वापर केला तर आपण नक्कीच आपल्या आपल्याला त्याचा खूप खूप असा उपयोग होऊ शकतो स्मार्टफोन हा मी वाईट बोलत नाही वा स्मार्टफोन वापरण्याची पद्धत कशी आहे ती ठरवते की ती ठरवते की स्मार्टफोन वाईट आहे की चांगलं आहे किंवा वापरण्यावर आहे आपल्या खूप खूप असे प्लॅटफॉर्म आहे स्मार्टफोनचे स्मार्टमोनमध्ये की आपण काहीही करू शकतो जगात जगात काय घडतंय काय होतंय परत काय नवीन नवीन देश वगैरे किंवा आपल्याला जर स सगळी शब्द संपत्ती आहे तिथे परत कुठलाही अभ्यास करायचा असेल तर तिथे यूट्यूबला फ्री क्लासेस आहेत स्मार्टफोन स्मार्टफोन ही माणसाची अशी गरज लागली आहे गरज वाटलेली आहे किंवा आपण आता फोन किंवा राहूच शकत नाही कारन की कॉल कारण की आप आधी आधीच्या काळात माणसाला जर पुस्तक भेटायचं पण असेल किंवा बोलायचं पण असेल तर मानसाला पर्याय नव्हता तर माणूस डायरेक्ट त्याला तिथे जावं लागत होतं जावं लागत होतं त्याच्यामुळे माणसाचं असं झालं आहे की माणूस आता मोबाईलमुळे असं झालं आहे की माणसाचं आहे ना माणूस स्वतः स्वतः तिथे हजर न राहता तो तिथे दिसू शकतो किंवा त्याची हालचाल पोहचू शकतो किंवा माणूस स्वतः मोबाईलमध्ये असं न जाता आपण त्याच्याशी संवाद करू शकतो किंवा डायरेक्ट त्याचा चेहरा वगैरे किंवा सगळं काही बघू शकतो मोबाईलद्वारे आता एवढी ॲडव्हान्स सिस्टेम झाले आहे ह्या ॲडव्हान्स सिस्टीममुळे लोकांना होणारा फायदा हा खूप अविस्मरणीय आहे कारण की मोबाईलसारखे आता लॅपटॉपही झाले आहेत लॅपटॉप ही खूप आता वापरल्या जातात लॅपटॉपमध्ये तर अजून क्लिअर देते मोठी स्क्रीन असते आता मोठ काही काही मोठी स्क्रीमचे टॅप पण आले टॅबनी पण आपल्याला जे काम असेल किंवा आता सगळ्या कंपन्यांमध्ये आता मोबाईल हा गरजेचाच आहे परत लॅपटॉप टॅब हे गरजेचेच आहेत त्याज्या त्याच्यावर जे ॲप्लिकेशन आहेत किंवा एक्सेल म्हणा ते हे कंपनीचे जे गरजेचे ॲप आहेत ते त्याच्यावरच वापरले जातात किंवा काही मिटिंग्स असतात लांबच्या बाहेरच्या मिटींग असतात यू एस ए किंवा भारत आता आप आम्ही भारतात राहतो जर आम्हाला यू एस ए सोबत मीटिंग करायची आहे कुठली डील करायची असेल तर आपण डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर जॉईंट होऊन आम्ही मिटींग करू शकतो मिटिंग करू शकतो ते हे शक्य झाले हे मोबाईलमुळे मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टॅबमुळे कारण की हे ज्या गोष्टी मानस माणूस बनवतो हा त्याच्या फायदासाठीच बनवतो अन तो फायदा करणे हे आपल्या हातात आहे आपण ह्या प क कुठल्या ह्या गोष्टी आपन कुठल्या पद्धतीने वापरतो जगात हे गरजेचे आहे आणि मला असं वाटते की स्मार्टफोनचे फायदे खूप आहेत खूप आहेत फायदे माणूस जसा वापरेल तसा तो फायदा करू शकतो त्याला जे काही करायचे तसा फायदा करू शकतो पण त्याचे तोटे पण आहे तोटे म्हणजे अशे की त्याच्यामुळे डायरेक्ट शरीराला त्रास होऊ शकतो आपल्याला लिमिटेडमध्ये वापरला पाहिजे लिमिटेडमध्ये वापरलं तर आपल्याला शरीराला पण त्रास नाही आणि कसलाच त्रास नाही म्हणून सांगतोय मोबाईलचे तोटे जेवढे आहेत जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे पण आहेत अन तेच शरीराला हानिकारक पण आहेत